हॅलो नितेंद्र सर बोलत आहेत का सर नमस्कार मी नीता नेहा बोलते आहे सर माझं आता बारावी झालेलं आहे तर मला आता पुढे हा मला पुढे आता कोण पुढचे एज्युकेशन घ्यायचं आहे तर मला आता पुढच्या एज्युकेशनसाठी कुठला कोर्स करता येईल आणि कुठले कॉलेजेस आहेत आपल्याकडे माझं बारावी आर्टमध्ये झालेलं आहे आणि बारावीमधे मला आता सेव्हन्टी पर्सेंट होते मला जे आहे ना मला कम्प्युटरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे हां हां अच्छा हां हां अच्छा सर आपल्याइकडे महाराष्ट्रामधे कुठले बेस्ट कॉलेजेस आहेत जिथे मी हा कोर्स करू शकते ॲडमिशन घेऊ शकते आता

बरं बरं सर तर सर इथे मला ॲडमिशन भेटून जाणार ना कारण मला सेव्हन्टी पर्सेंटच आहेत इथे ठीक आहे तर मला म्हणजे आता पुढच्या करियरसाठी मला कम्प्युटर सायन्स हा कोर्स चांगला पडेल ना ज्याच्यामधे मला करियर करता येईल हां हां हां अच्छा ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे हां सर तर आता पुढच्या कोर्ससाठी मी प्रयत्न करते आहे मी आता ठीक आहे बिलकुल सर नक्की ठीक आहे सर थँक यू